पिकांची उत्पादन क्षमता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण मी म्हणेन की ऑरगॅनिक जे आहे म्हणजे पारंपरिक क्ष प्रकारे जी शेती करता येते त्याचा जोड आणि आत्ता सध्या जी मार्केटमध्ये अॅवेलेबल आहेत असे काही केमिकल्स ज्याचा दुष्परिणाम होणार नाही असं वापरून जर आपण काही तंत्र घेतलं तर मला असं वाटतं की आपण नक्कीच त्याची गुणवत्ता सुद्धा वापरू वाढवू शकतो आणि त्याचा काय म्हणूया चांगली क्वालिटी पण चांगली देता येते देऊ देता येऊ शकते आपल्याला त्यासाठी काही तंत्र म्हणाल तर वेगवेगळी उप उत्पादन जे आहेत ते आपण वाढवले पाहिजेत